मी लहानपणी शाळेत असताना मला धावणे स्पर्धा खूप आवडत होती मी सकाळी उठायचे पाच वाजता सगळ्या मैत्रिणीला मिळून सकाळी उठायचे धावणे स्पर्धेसाठी तयार व्हायचे धावणे स्पर्धेला शाळेत असताना धावणे स्पर्धेमध्ये भाग पण घेतला होता तसं कबड्डी खो खो लंगडी हे सगळंच मला खूप आवडतं खेळायला पण सगळ्या खेळापेक्षा मला धावणे स्पर्धा खूप आवडते शाळेमध्ये असताना मी त्याच्यामध्ये सा धावणे स्पर्धेत भाग घेतला असताना जिंकले पण आहे राजस्तरीयपर्यंत गेले पण आहे मला खूप आवडते त्याच्यामध्ये मला पारितोषिक पण मिळालं आहे धावणे स्पर्धा अशी आहे की खूप म्हणजे काही मिळून देते स सगळ्या मुलींनी सगळ्या मुलांनी घ्यावा धावणे स्पर्धेत भाग शाळेत असताना सगळं सगळे खेळ खेळावं धावणे खो खो कबड्डी हे पण खेळावं पण धावणे अशी आहे की सगळ्या मुलांनी या खेळा